नमस्कार सर मी तुमचं इंस्टाग्रामवर रील बघितलं त्याच्यामध्ये मला कळलं तुम्ही ट्रेकिंग संदर्भात तुमचा एक रील बघितला आम्हाला दाजीपुरावरून दाजीपूरला जायचं होतं ट्रेकला तर तुमच्याकडं काहीच काही सोयीसुविधा आहेत आणि तुम्ही कसं काही

आम्ही सर दहा लोक आहोत

मग सकाळी किती वाजता निघावे लागेल

मग आम्हाला तो का महोत्सव बघायचा होता त्याच्या संदर्भात तुम्ही काय माहिती आहे आणि ते दाखवू शकता काय आणि तो कधी असतो आणि आमच्या खाण्याची वगैरे सोय वगैरे तुम्ही करता का आमच्या आम्ही सोबत घ्यायचं आहे

आणि आम्हाला येताना सोबत साहित्य काय काय घेऊन यावं लागेल

बाकी आणि साहित्य काय काय घ्यावं लागेल म्हणाला

चालेल सर चालेल कळवू मग आम्ही तुम्हाला ठेवू